हॅलो नमिता मॅडम बोलत आहेत आहेत का

हां मला ना वसईत एक बंगला खरेदी करायचा आहे साधारण थोडंफार मध्यवर्ती म्हणजे पापडी ताम तलाव इथपर्यंत चालेल हां तर तुमच्याकडे काय ॲवेलेबल आहे ते सांगाल का मला जरा एरिया हे ते हो एक कोटीपर्यंत चालेल कारण काय आहे सगळं होई होईपर्यंत थोडंसं इकडे तिकडे होतंच त्यामुळे एक कोटीच्याच हिशोबाने तुम्ही सांगितलंत तर चालेल मला आजूबाजूला थोडीशी जागा असेल ना झाडं बिडं लावायला तर जास्त बरं पडेल तसा असला तर प्रेफरन्स फर्स्ट स्टेशन नाही राहायला म्हणूनच राहायला म्हणूनच घेणार मी तर तिथे आजूबा हो हो हो बरोबर

बरं हो हो हो

हां हां

बरोबर बरोबर

कैरी हो हो हो विकायचा वगैरे असतो तशातला पण चालेल पण अगदी फार जुनाट असा नको

हो हो केलेलं आहे की नाही असेल म्हणजे एक दोन तुम्ही जर मला दाखवलेत केलेलं आहे त्याची काय कॉस्ट आहे माझ्या बजेटमध्ये बसेल त्याप्रमाणे मी मग तुम्हाला सांगते हो हो हो हो हो ते शास्त्रोक्त हवंच आहे मला पूर्व पश्चिम दरवाजा असायला हवा खिडक्या व्यवस्थित असायला हव्यात हां आणखीन म्हणजे देवाऱ्यासाठी व्यवस्थित जागा हवी एक कोपरा हवा तसा बैठाच हवा आहे फक्त मला हां वरती नंतर पुढे मागे बांधायची गरज पडली तर बांधू असं हे असलं तर चालेल हो हो हो हो हां होय होय ठीक आहे हो तसाच ओके चालेल चालेल हो हरकत नाही हरकत नाही

ओके